ह तुम्हाला इकडशी आली यायचे म्हणालात ना कधी येणार आहे का प्रचंड पाऊस आहे सध्या आमच्याकडे हा पण तर मी तुम्हाला ना सध्या इथं नवदुर्गच्या किल्ल्यात तिथे नरमादी धबधबा आहे बघण्यासारखा छान आहे वातावरण पावसाळ्यात बघण्यासारखंच आहे ते

नाही नाही ते तुम्ही निश्चिंत रहावा आमच्याकडे जवळच इथं मग हॉटेल आहे तिथं लॉज वगैरे सगळी व्यवस्था आहे आणि तसंच गावामध्ये तुम्हाला ते धाराशिव मर्दिनीचं आहे मंदिर परत हातला देवीचं डोंगर आहे की पावसाळ्यामध्ये बघण्याचेच पॉईंट आहेत

उन्हाळ्यात काय आहे इकडे पहिल तर आहे डोंगरामध्ये रामलिंगचं आहे पण त जिथं कसं आहे पावसाळ्यामध्येच तुम्हाला धबधबा बघायला मिळेल उन्हाळ्यामध्ये फक्त तिथं माकडं आहेत बघण्यासारखी न हो खूप प्रचंड प्रमाणामध्ये ऊन आहे उष्णता खूप आहे इकडं हा क ते नाही उन्हाळ्यामध्ये फक्त तो रामलिंगचा डोंगर आणि इथं देवी मंदिरामध्ये वगैरे अशा दर्शनाला जाता येईल पण पावसाळ्यामध्ये म्हटलात तर नरमादी धबधबा बघायला जाता येईल तुम्हाला ह ते हिवाळ्यामध्ये पाहिजे तु हा थंडी तर थंडी तर आहेच खूप पण तेवढीपण नाही आहे केवढं जे महाबळेश्वरला वगैरे गेलं तर तसं काही वातावरण नाही आहे उस्मानाबाद तसं छान आहे फ्रेश आहे कधीपण तुम्ही येऊ शकता हिवाळ्यामध्ये आला तरी चालेल आणि पावसाळ्यात आला तरी चालेल कधीही या नाही इथं येरमाळ्यालापण आहे ना देवीचं मंदिर आहे परत खिरजवाडीला आहे देवीचं मंदिर आहे तिथं तुम्हाला जाता येईल हा फिरायला जाण्यासारखे आहेत ना तसेपण हा हा लेण्या वगैरे आहेत चालते या तुम्ही कधी येता मला फोन करा हा चालते ओके ओके हा हो थँक्यू